पशुसवर्धनामध्ये वेगवेगळे प्राणी पाळले जातात आपण खूप सारे प्राणी पाळतो जसं गाय मेंढी बकरी कोंबडी कुत्रा मांजर खूप सारे प्राणी पाळले जातात आणि असं काही नाही की फक्त एकाच प्रकारचे पा प्राणी आपण पाळले तर चांगले असतात अनेकदा वेगवेगळे प्राणी एकत्र करून ठिकठिकाणी ठेवले जातात आणि पशुसंवर्धनामध्ये एक व्यवसाय म्हणून करण्यासाठी लोक खूप सारे प्राणी पाळतात त्याच्यामध्ये गाय असते बैल असतात मेंढी किंवा बकरी असे आपण व्यवसाय म्हणून या प्राण्यांना पाळू शकतो कारण आपण मेंढी पाळल्या तर त्या बाजारामध्ये किंवा दुसऱ्यांना विकून त्याच्याने आपण उत्पन्न आपल्याला मिळतं कोंबड्यांचंही तसंच आहे कोंबडी पाळून आपल्याला उत्पन्न मिळू शकेल बकरी बकरी जरी आपण पाळल्या आता समजा आपण एकच बकरी पाळली त्यानंतर ते आपल्याकडे ठेवल्यानंतर अनेक होतात जे हळूहळू एका बकरीने जर दुसरीला जन्म दिला दुसरीने तिसरीला तर असे करून ते वाढत जातात आणि ते आपण नेऊन बाजारात जर कोणाला विकलं काय तर त्याचा आपल्याला उत्पन्न मिळतं म्हणजे असे खूप अनेक प्रकारचे प्राणी आहेत जे आपण पाळून त्यांच्यापासून आपल्याला त्यांचा जर व्यवसाय म्हणून आपल्याला करायचा असेल तर ते आपल्या उत्पन्नासाठी महत्त्वाचे ठरतं आपण ते प्राणी आपल्या आणताना आपण एक एखाद्या वेळेस असे विकत घेतले तर समजा मेंढी आहे मेंढी आपण दोन तीन जर घेतल्या किंवा तीन चार घेतल्या आणि त्यांना आपण चांगलं देखरेख त्यांची केली आणि त्या जर आपण म्हणजे त्यांचे एक दोन नंतर ते वाढतात त्यांचे असं करून करून ते आपल्या इथे जास्त होतात जास्त झाल्यानंतर आपण ते बाजारामध्ये किंवा दुसऱ्यांना विकून आपल्याला त्याच्या मागे उत्पन्न मिळतं अशा प्रकारे आपण वेगवेगळे प्राणी पाळून आपल्याला त्याचा उत्पन्न म्हणून फायदा करून घेऊ शकतो